ह हो मी माझे फोटोज सोशल मीडियावर पोस्ट करते आणि ते कुठे तर माझे फोटोज सोशल मीडिया ॲप म्हणजेच व्हॉट्सॲप किंवा इंस्टाग्राम ह्या दोन ॲपवर मी माझे फोटोज पोस्ट करते आणि मला असं वाटतं की व्हॉट्सॲप किंवा इंस्टाग्राम बऱ्यापैकी सिक्युरिटीवाले ॲप आहेत जास्तीत जास्त मी माझे फोटोज व्हाॅट्सॲपवर पोस्ट करण्याचा प्रयत्न करते पण कारण की मी फेसबुक तर वापरत नाही आणि मला वाटतं की फेसबुकवर आपले फोटोज तितके सिक्योर रहात नाही आहेत तसंच इंस्टाग्रामवर बऱ्यापैकी प्रायव्हसी चांगली असल्यामुळे इंस्टाग्रामवरही फोटोज पोस्ट करण्यावर मी जास्तीतजास्त लक्ष देते आणि त्याप्रमाणे मी प्रायव्हसीचे सेटिंग करून घेतलेली आहे की माझ्या फोटोंचा कुठेही गैरवापर होऊ नये किंवा वाईट वापर कुठेही होऊ नये म्हणून तशी मी सेटिंग करून घेतली आहे आणि मी माझे फोटोज बऱ्यापैकी इंस्टाग्राम किंवा व्हाॅट्सअपवरच पोस्ट करण्यावर भर देते मला असं वाटतं की इंस्टाग्रामवर अ फोटो पोस्ट केल्यामुळे त्या मेमरीज आपल्याकडे राहतात आपल्याला जे फोटोज असं वाटतं की कायम आपल्यासोबत त्या तारखेसकट रहावे तर ते तसे राहतात तिकडे त्यामुळे मला असं वाटतं की फोटोज पोस्ट करणं चांगलं आहे जर तुम्हाला आवडत असेल तर आणि ते इंस्टाग्रामवर करावे कारण की व्हाॅट्सॲपवर जर तुम्ही फोटोज पोस्ट करत आहे तर ते चोवीस तासांनंतर तुम्हाला तिथे दिसणार नाही ते गायब झालेले असतात पण तुम्ही जर ते इंस्टाग्रामवर पोस्ट करत आहे तर ते तुम्ही जोपर्यंत तिकडून ती पोस्ट डिलीट करत नाही आहात तोपर्यंत तिथेच ते फोटो कायम तुमच्यासोबत राहातात